मराठी भाषा ही मा खूप ऐतिहासिक भाषा आहे हजारो वर्षापूर्वीचा तिचा इतिहास आहे मराठी भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील नागरिक मराठी भाषेचा आदर करतो मराठी भाषा बोलतो तर मराठी भाषा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये तिचं वेगवेगळं रूपांतरण असतं प्रत्येक दहा किलोमीटर अंतरावर म्हटल्यावर मराठी भाषा मध्ये चेंजेस होतात भाषा मराठी आहे पण थोडंसं बोलण्याचं त्याचं टोन जे असते मराठी भाषेचं प्रत्येक गावामध्ये म्हणा प्रत्येक जिल्हामध्ये म्हणा आपल्यास वेगवेगळं बघायला येतं जसं की कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी ठसका असतो खानदेशी खानदेशी भागामध्ये खानदेशी मराठी बोलली जाते विदर्भातील वराडी भाषा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तसंच मराठवाड्यामध्ये मराठवाडा म ची मराठी वेगळी असते अशी महाराष्ट्रातील प्रत्येक भाषा भागातील मराठी खूप वेगळ्या प्रकारची बोलली जाते त्यामध्ये पुणेरी पुणेरीमध्ये खूप शुद्ध मराठी अशी बोलली जाते त्यामुळे पुण्याची जी मराठी आहे ती खूप ऐकण्यासारखी आहे आणि तीच बोलायची प्रयत्न केलेला केला पाहिजे सगळ्यांनी त्यामुळे आपली जी मराठी आहे ती आपल्याला विकसित करता येते उत्क्रांत त्याचा करता येतो आपल्याला त्यामुळे मराठी जर शिकायचं म्हटल्यास पुणेरी मराठी प्रत्येकाने शिकायला हवी मराठी भाषा ही देवनागरी लिपीमधून निर्माण झालेली आहे त्यामुळे त्याच्यामध्ये देवनागरी लिपीचा उल्लेख केला जातो मराठी लिहिताना देवनागरी लिपी यूज केली जाते हा मराठी भाषेचा इतिहास आहे तर मराठी भाषा ही जी आहे तशी बऱ्याच संतांनी मराठी भाषेविषयी खूप काही लिहून ठेवले आहे माझ्या जसं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं माझ्या मराठीचा बोलू कौतुके असं मराठी भाषेवर प्रत्येक संतांनी लिहून ठेवलेलं आहे कारण मराठी भाषा आहेच अशी अशी ती प्रेमळ भाषा आहे ती प्रत्येकाला आपलंसं करून टाकते असा ह्या मराठी भाषेचा इतिहास खूप हजारो वर्षांपूर्वीचा आहे आणि आता मराठी भाषामध्ये खूप वेगवेगळं आपल्याला स्वरूप बघायला मिळतं आणि त्याच्यामधे खूप प्रगती झाली दिवसेंदिवस अशी ही मराठी आपल्या महाराष्ट्रात बोलली जाते प्रत्येक भागात